हा तुमचं फूल हाराचं डेकोरेशनसह आहे का दुकान हा तर आम्हाला गुरू नानक जयंतीनिमित्त आम्हाला असं आम्ही मिरवणूक हे काडणार आहोत तर आम्हाला डेकोरेशनसाठी एक नाही गुरुद्वाऱ्यामध्ये ते पुतळ्याला की नाही आम्हाला न डेकोरेशन करायचे आहे तर तुम्ही हार वगैरे ते काही म्हणजे सगळं वगैरे तुम्ही करता करताल का म्हटलेलं हां मग तर आम्हाला एक नाही अख्खं म्हणजे पूर्ण गुरुद्वाऱ्याला आहे की नाही आम्हाला पूर्ण फुलांनं सजवायचं आहे आणि आणि मिरुनिकमध्ये एक नाही डेकोरेट मस्त गाडीवर ते करायचं आहे आणि फोटो वगैरे पुतळा ते लावायचा होता तर आम्हाला हां तर आम्हाला एक की नाही ते तुमच्याकडून ऑर्डर घ्या द्यायचं होतं तुम्हाला त्याचं हां हार त आता ते तुमच्या हिशोबानुसारचा पाहिलं तर चालंल चालते म्हटलं आम्हाला कारण तेवढं काय आम्ही अंदाज लावू शकत नाही शंभर दोनशे हार चालतात तसं तर आमच्या पुतळ्यासाठी बघा मो असं तुमच्याकडं सगळ्यात मोठा हार कोणता आहे केवढा असेल बरं बरं हा मग आहे तेवढं तर बरं हा आहे मग तेवढं सगळ्यात मोठा तुमच्याकडे जेवढा आहे ते पाहा ना नंतर गुलाबाचं ते जास्त राहते त्या हारामध्ये वगैरे ते आणि झेंडूचे बाकीचं ते झेंडू नं आणि गुलाबं थोडं फार लावून पूर्ण गुरूद्वारा सजवून टाका आमचा तुम तुमची माणसं असतील ना सोबत आता ते लावणारे वगैरे ते बरं बरं चालते तेवढं तर तसं तर बरं बरं चालते ते बिलसहित सगळं तुम्ही पाठवून द्या म्हणजे चालते मला मी पे पे करून टाकतो तुमचं ते नाही अजून कोणते पण नको एवढे बस्स झाले बरं बरं लागलं तर सांगतो तुम्हाला ऑर्डर देतो त्यामध्ये